आमच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारचे पदार्थ नाश्त्यासाठी बनवतात मला कूकिंग करण्या करायला खूप आवडते मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे नेहमीच चांगले चांगले पदार्थ बनवत असते मला खूप सारे प्रकार आवडतात जसे की पोहा उपमा खिचडी ओट्स असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे इडली डोसा उत्तप्पा खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात आमच्या घरात आणि माझा सगळ्यात जास्त फेवरेट नाश्त्याचा प्रकार म्हणजे पोहा आहे पोहा पोह्यासाठी सगळ्यात पहिले मी पोहे छान प्रकारे दोन तीन पाण्याने धुवून घेते आणि मग त्यात थोडं पाणी टाकून ते फुलवून घेते छानपैकी नंतर पोह्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मी सगळ्यात पहिले कांदा वगे कांदा मिरची कोथिंबीर हे सगळं कट करून ठेवते आणि पोहासाठी भरपूर प्र भरपूर प्रमाणात कोथिंबीर लागतो त्यामुळे मी खूप जास्त कोथिंबीर वापरते पोह्यासाठी पोह्यासा पोह्याची रेसिपी म्हणजे सगळ्यात पहिली मी एक कढई घेते कढई मग गॅसवर मांडते कढई छान प्रकारे तापवली की मग त्यात तेल टाकते तेल थोडावेळ तापवल्यानंतर त्यात जिरं मोहरी टाकते मग ते छान प्रकारे फुलू देते त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा कापते कापून टाकते आणि मग तो पण खूप चांगल्या प्रकारे फ्राय करून घेते नंतर त्यात आपल्या आवडीप्रमाणं जसं मी मला टोमॅटो आवडतो तर मी टोमॅटो टाकते त्यात बारीक चिरलेली मिरची टोमॅटो वगैरे छान त्यात टाकून थोडं ते फुलू देते परतू देते नंतर नंतर ते पाच दहा मिनीट थोडं त्यावर झाकण ठेवून थोडं वाफवून घ्यायचं आ घेतलं की मग त्यात जे फुललेले पोहे आहे ते टाकते ते पण थोडेसे वाफवून वगैरे घेते त्यानंतर खूप सारा बारीक चिरलेला कोथिंबार कोथिंबीर वरतून टाकते आणि मला चवीसाठी थोडी साखर आवडते तर मी त्यात थोडा थोडी साखर पण टाकते त्यामुळे पोहे छान छान लागतात आणि टेस्ट पण खूप छान असते त्याची त्यानंतर मी थोडंसं त्यावर लिंबू टाकते आणि जी हळद आहे ती मी भिजवतानाच टाकत असते त्यामुळे त्याला कलर पण खूप छान येतो आणि दिसायला पण खूप सुंदर असं दिसते आणि मी डेकोरेट करण्यासाठी मग प्लेटमध्ये पोहे वगैरे काढून घेतल्यानंतर त्यात थोडा बारीक चिरलेला कोथिंबीर थोडी बारीक शेव असं सगळं टाकून थोडा डेकोरेट करते मला पोह्यासोबत मटकी खूप आवडते त्यामुळे मी थोडी मटकीची उसळ बनवून त्यावर थोडी सर्व करते अशाप्रकारे मला पोहा खूप आवडतो